हा बोला दादा मी सध्या चांदूर बाजारला हाव चांदूर बाजारला हाव सध्या हो काय कोणाला लागला लागला का तुम्हाला बरं बरं आपल्या घराच्या फिटिंगमध्ये आपण अर्थिंग टाकला होता पण बाहेर अर्थिंग दिला नव्हता तो तो तो अर्थिंग हो हो अर्थिंग द्यायला लागेल त्याला त्यानंतर तो अर्थिंगसाठी एक कॉपर वायर आणता का दहा एम एम जाडा आठ एम एम जाडा आणता येईल एक कॉपर प्लेट आणायला लागेल आणि एक पितळचा नट बोल्ट आणायला लागेल त्यानंतर दोन दोन पिते कोळशे आणि पाच आठ किलो मीठ एक दोन घमेली रेती आणि कॉपर त्याला अर्थिंग पाऊडर म्हणून येते पाच किलोची बॅग ते अशासाठी आपल्याला ते मटेरियल आणावं लागेल आता तुमच्या घरात कुठेही एखाद्या रिकाम्या ठिकाणी अशा ठिकाणी की बुवा लेकरं तिथे गेले नाही पाहिजे अशा ठिकाणी द्यावं लागेल ते हा तर प्लास्टर खोवा लागण ना ते मातीतच असलं पाहिजे बाहेरही चालते पण ते मातीत असलं पाहिजे ना प्लास्टर खोवा लागेल किंवा बाहेर मोकळी जागा असं तिथे द्यायाला लागण मोकळी म्हणजे जिथे कोणी जाणार नाही तिथं माणूस सांगावा लागेल माणूस शे पाचशे रुपये घेणार आहे

मी येईन तिथं चांदूरवरून एक घंट्यात येईल तसा मी आणि तुम्हाला जागा दाखवून देतो बरं बरं ठीक ठीक आहे मी येतो मग तुम्हाला जागा दाखवतो ठीक आहे ठीक आहे